नमस्कार सर हां सर मी गौरव बोलतो आहे हां सर आपली जी लक्ष्मी एजन्सी आहे ना तेथून मी आपली कॅब बुक केली होती सर त्यावर टाईम होतं नऊ पण ॲक्च्युली आता सिच्युएशन अशी झाली आहे सर मला पुण्याला दहा वाजेपर्यंत तिथे पोचवायचं पोचायचं आहे कट टू कट हां हां मग सर आपण आठ वाजताच मला अवेलेबल होणार नाही का कॅब अच्छा अच्छा हा सर होईल ना ठीक आहे ठीक आहे मग आपण काय करूयात की जो इकडला मार्ग आहे मी आता सध्या शाहूनगरमध्ये आहे ना तुम्ही येणार आपल्या सिटी पोलिस स्टेशनच्या इथून हां हां हां एक आपल्याला तिथे ट्रॉफिक असते का खूप मग इथून राजपथ मार्गावरून या ना हां हां कारण इथे आता बांधकाम पण सुरू आहे तुम्ही म्हणताय हां हां त्यामुळे राजपथ मार्गावरून चार भिंतीवरून तिथे पॉसिबल होईल तुम्हाला हां हां या सर आठ वाजेपर्यंत या कारण की मला काहीही करून दहा वाजेपर्यंत पुण्यामध्ये पोचायचं आहे साताऱ्यातून हो हो तुमची जी काही व्यवस्था असेल ती मी करतो सर सर मला एक विचारायचं होतं तुम्हाला हां सर मला विचारायचं आहे की तुम्ही दारू वगैरे पीत नाही ना हां कारण की आपल्याला व्यवस्थित सेफ पोचायचं आहे ना हो ठीक आहे मग आठ वाजेपर्यंत याल ना तिथे हां मी वाट पाहतो आहे तुमची आपण सगळी व्यवस्था करू तुमच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था मी करतो त्याची काळजी करू नका तुम्ही हो हा ते तर आहे मला ते करावंच लागेल ते माझं कर्तव्य आहे हो हो हो ठीक आहे सर या सर आठ वाजता मी वेट करतो आहे तुमचा ठीक आहे सर